पुस्तक वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे शेवटचे पुस्तक असे म्हणता येणार नाही पण आत्ता इतक्यातच वाचून संपवले ते पुस्तक म्हणजे विचार नियम तेजग्यान फाउंडेशनमधून मला हे पुस्तक मिळाले तेजगुरू सरश्री तेजपारखीजी लिखित विचार नियम ह्या पुस्तकाचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला विचार नियम हे पुस्तक माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले ह्या पुस्तकामधून तेजगुरू सरश्री हे जे तेजग्यान फाउंडेशनचे फाऊंडर आहेत त्यांनी या विचार नियमांमधून आपल्या विचारांविषयी अनेक गोष्टींचा खुलासा आपल्यासमोर केला आहे ज्यामध्ये सर्वप्रथम काही विचार जे आपण लहानपणी केलेले असतात आणि त्याचा आपल्या मनावर किंवा मनाचे जे दोन सचेतन आणि अचेतन असे जे दोन भाग पडतात किंवा अवचेतन मनावर म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये कसा खोलवर परिणाम झालेला असतो आणि ज्यातून आपले आयुष्य कसे बदलत गेलेले असते जे आपल्याला खरं तर कळत नाही आणि मग आपण माझ्या आयुष्यात असे कसे झाले असा विचार करत बसतो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात ज्याचा आपला त्रास होतो या सर्वांचे काही नियम आहेत आपण जसा विचार करतो तसे आपले जग बनत जाते किंवा आपण जसा विचार करतो तसे आपले आयुष्य घडत जाते ही गोष्ट अतिशय सोप्या पद्धतीने सरश्रिंनी ह्या पुस्तकात समजावून सांगितली आहे विचार नियम हे पुस्तक आपल्याला खरोखरीच विचार करायला भाग पाडते की आपल्या विचारांवर आपला कंट्रोल कसा असावा आपण आपले विचार नियंत्रित कसे ठेवावेत किंवा या आधी लहानपणापासून जे काही विचार खोलवर आपल्या सबकाँशस माइंडमध्ये अवचेतन मनामध्ये जाऊन बसले आहेत ज्याचा आपल्या आयुष्यावर आजपर्यंत परिणाम होत आला आहे परंतु आता ते विचार नाहीसे करून पुन्हा नवीन विचार आपल्या अवचेतन मनाला कसे द्यायचे नवीन आयुष्य घडवण्यासाठी आपल्या विचारांमध्ये बदल कसे घडवायचे या सगळ्या गोष्टी मला या पुस्तकाद्वारे कळल्या ज्याचा मला अतिशय उपयोग झाला माझ्या विचारांकडे बघण्याची मला एक नवीन दृष्टी मिळाली मुळात आपण आपले विचार बघायचे असतात हीच दृष्टी आधी मिळाली त्यानंतर ती त्यावर काम कसे करावे आपले विचार नियंत्रित कसे करावेत ह्या अनेक ह्या आणि अशा अनेक गोष्टी मला विचार नियम ह्या पुस्तकातून शिकायला मिळाल्या